राज्यामध्ये प्रमुख दोन पक्ष म्हणजे ते राष्ट्रीय पक्ष आहेत एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरा काँग्रेस पण त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे आता शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत राष्ट्रवादीचेही दोन गट झालेले आहेत मनसे म्हणजे महाराष्ट्र शि नवनिर्माण सेना ही एक राज ठाकऱ्यांचं अजून वेगळंच आहे वंचित विकास आघाडी म्हणून एक आणखीन पक्ष आहे तो मग प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे रामदास आठवल्यांचा पक्ष आहे असे विविध पक्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांचा प्रचार प्रसारही त्यांचा व्यवस्थित चालू असतो पण लोकशाहीमध्ये असे वेगवेगळे पक्ष तुम्ही नि निर्माण करू शकता त्याला तुम्हाला काही बंधनं नसतात फक्त एकच आहे की राजकारणात जेवढे जास्त पक्ष तेवढा सामान्य लोकांचा गुंता अधिक वाढतो आणि राजकारणातले प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे आता तरी देवेंद्र फडणवीस आहेत प्र अजित पवार आहेत मग शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत श्रीकान आपले एकनाथ शिंदे आहेत राज ठाकरे आहेत ही लोकं प्रसिद्ध आहेत आणि चांगलं काम करत आहेत विरोधी पार्टीसुद्धा चांगलं काम करते आहे आणि जे सत्ताधारी आहेत तेही चांगलं काम करत आहेत फक्त ह्याच्यापेक्षा अजून चांगल्या कामाची आणि सामान्यांचा विचार करण्याची गरज आहे